हॅलो हां हां वेबसाईटला फोन लागला आहे का ओके बरं मी ना अगोदर फूड म्हणजे एका ॲप्ससाठी ना मी ऑटोपे म्हणून हे केलं होतं म्हणजे डायरेक्ट पेमेंटसाठी आणि आता मला ती ना सेवा बंद करायची आहे मग ते मी कसं करू ओके ओके स हां चालेल दोन मिनटांत सांगा ओके चालेल थांबते मी बरं हां हॅलो बोला ओके ओके सेटींगला जाऊ ओके हां हो हो म्हणजे मी मी बंद करायचा प्रयत्न केला पण मला आता ते आठवत नाही किंवा मला सापडत पण नव्हतं त्यामुळे मी तुमच्या वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटला पण मी मेसेज टाकला होता पण मला काही रिस्पॉन्स आला नाही त्यामुळे मी फोन केला बरं चालेल मला सांगा ओके ओके ओके ओके सेटींगला जाऊ ओके त्यानंतर त्यानंतर हॅलो ओके ओके हां मी सेटींगला हां सेटींगमधून ओके गेली आता मी त्या ॲपवर ओके तिथे जाऊन काय ऑप्शनर ऑटोपे ऑफ ओके चालेल मग मी करते हां हो भेटला भेटला हां त्यानंतर ओके चालेल हां हां सापडलं मला चालेल मग मी करते ह्या पुढची प्रोसेस जर काही पण प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला पुन्हा फोन करेन बरं चालेल थँक्यू ओके ओके थँक्यू हां